हाये अगं रचना एक हफ्त्या पैला आपण बसून ऑर्डर नाही केला होता का माझ्यासाठी ब्लूटूथ हेडफोन मेशोवरून हो तर तो त्याची काल डिलेवरी झाली तर मी तो वापरून बघितला त्याचा कॉलेटी कित्ती खराब खूप वाईट मला आवडलचं नाही पुडला फाटलं फाटलं बेस आहे पूर्ण बॅग्राऊंड साऊंड येतंय इतके पैसे दिले ते सगळे वाई गेले काहीच कामाचं नाही राहिलं मला काहीच नाही आवडलं वायरपण त्याची लूज वायरिंग आहे आणखीन नेटवकही इश्यू येतो त्याच्यात हो तर त्याची कॉलेटीच मला नाही आवडली आहे नाही त्याचा आवाज बराब्बर येत त्या त्या कंपनीचा कस्टमर केअरवधीपण मी रिपोट टाकलीक मग काल हो आता ते त्यावर काम करत आहेत मला त्याची कॉलेटीच नाही आवडली उद्या ये मग मी तुला दाखवते हो ठीक आहे